हा मायादेवी बोलत आहेत ना हा मी प्रिन्सिपल सर मॅडम बोलत आहे हा तुमचा मुलगा वेळेवर येत नाही शाळेतनी खूप खूप वेळानं येते हा तुम्ही वेळेवर पाठवत नाही का घरून हा कसा आहे आता आपली शाळा होते साडेदहाची चालू तर तो येते शाळेमध्ये बारा वाजता हा एक पिरेड हा मग त्यांच्यासोबत बोलून घ्या कसा आहे एक पिरेड त्याचा निघून जाते हो मग ते कसं आहे एका मुलाला आम्ही ते शिकवू नाही शकत ना मग हो ना आता तेच आमचा लक्ष आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला कॉल केला ना की ब तुमचा मुलगा शाळेत बाराला येऊ राहिला आपली शाळा असते साडेदहाला आता तुम्हाला माहीत व्हावं ह्याच्यासाठी आम्ही फोन केला ना मग

हा मग तेच म्हणत आहे ना नऊ वाजता निघता तर आपला कसा आहे एका तासाचा रन आहे हा तेच आहे ना तुमचा तुमचा मुलगा वीकही खूप आहे उभं राहिला की खूप हलते तो ते डब्बा घे कसं आहे लेकराने जेवण केलं व्यवस्थित तर तो अभ्यास करील त्याला काही प्रश्न विचारलं की म्हणते मला चक्कर येऊन राहिली मग काय विचारावं त्याला विचारले की प्रश्नांची उत्तरंही व्यवस्थित देत नाही असा इकडे तिकडे बावरल्यासारखं करते

हा तर अभ्यास करत नाही त्याच्यानं घाबरत असेल हा कारण कसा आहे आता शाळेत शिकवतो आपण त्याला लेकराची काही करून घेतो ना आपण मग उत्तर दिलं नाही की मग त्याला वाटत असेल की बाबा आपल्याला येऊन नाही राहिला की काही म्हणून असंही होऊ शकते नाही तर सगळं करते पण असं काही विचारलं की असं घाबरल्यासारखं करते ना व्यवस्थित उत्तर देत नाही जसं आम्ही का आता आमच्या परीनं प्रयत्न करतोच पण थोडंफार तुम्ही घरी लक्ष द्यायलं पाहिजे ना जे होमवर्क दिलेला आहे ते करून घेतलं पाहिजे घरी

ते आता आम्ही कसं जे पुस्तकात आहे तर तेच शिकवणार आहे ना पुस्तकाच्या बाहेरचा तर काही शिकवणारच नाही मग कसं आता जो आपला सिलॅबस आहे त्यातले आम्ही तुम्हाला सांगून अभ्यास देतो ना हा तो जर व्यवस्थित अभ्यास करत नसेल तर तुम्हाला एक्सट्रा क्लास घ्यावे लागतील मग त्याचे हा म्हणजे कसं आहे आता आणि मग त्याचे आपण एक्सट्रा क्लास घेऊ ना मग वेगळे आणि त्याचे पैसे वेगळे दे जा

मग आम्ही डोनेशन दहा हजार सांगितलेली ही गोष्टी बरोबर आहे पण ते एक्सट्रा शिकवणार आहो ना आम्ही तुमच्या मुलाला त्याची फी वेगळी नाही भरणार का लेस कमी शाळा झाल्यानंतर आम्ही एक्सट्रा क्लास घेणार आहे ना शाळेच्या टाइमिंगमध्ये थोडी शिकवणार आहे मी आता बाकीच्या मुलांना येते न तुमच्याच मुलाला येत नाही ह्याच्यावरून काय आहे शिक्षकावर डाउट करण्याचा काही हेच नाही आहे ना की तिथे बाकीचे मुलं शिकवलेलं सर्व सांगतात आणि तुमच्याच मुलाला येत नाही मग त्याच्यावरून शिक्षणाचा काय आलं मग त्याच्यात बाकीची मुलं करून राहिले आणि तुमच्याच मुलाला येऊन नाही राहिलं तर मग ते शिकवण्यात तुम्ही कमी शिकून राहिले असा म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही ना हा आणि आपली फी आपली शाळेची फीही बाकी आहे